मी एकवेळा माझ्या मम्मीला विचारलं मम्मी हे झाडं कशासाठी लावते गं तर मग माझ्या मम्मीने आणि सांगितलं मला की इकडं तू झाड तर लावून बघ मग तुला माहीत पडेल काय होती तर त्या झाडामुळे मी माझ्या मम्मीला विचारलं की मम्मी सांग ना कशासाठी लावते तर मग माझ्या मम्मीनं सांगतलं की झाड आपल्याला मतलब ऑक्सिजन देतात मग ते झाडांमुळे आजूबाजूचं वातावरण खूप छान राहतात मग मी एकवेळा ते झाड मतलब आमच्या शाळेमध्ये मतलब आम्हाला झाडं लावायला सांगतले होते मग मी ते शाळाम शाळेमधून घर ते झाड मतलब मी घरी आणलं मग घरी लावलं मम्मी म्हणे लावून बघ म्हणे हे झाड म्हणे मग मी लावून बघितलं तर मग माझी मम्मी म्हणे आता कसं वाटलं म्हणे तुला लावून म्हणे म्हणे म्हटलं फार छान वाटलं म्हटलं मम्मी म्हटलं आता मोठं कधी होईल का म्हटलं तर माझी मम्मी म्हणे की त्याला पाणी टाक मग ते ते काही मतलब लवकर तर मोठं नाही होणार की काही दिवसांनं मोठं होणार ते मग तुला समजेल की त्या झाडाचं वातावरण मग मग ते काय दिवसांनी ते झाड मोठं झालं तर मग ते झाड मोठं झाल्यावर मग त्या झाडाची सावली त्या झाडाची हवा आणि त्या झाडामुळे आपल्याला एवढा खूप आनंद मग त्या झाडाखाली आम्ही गप्पा करायच्या बसायचो तर माझ्या मम्मीला म्हटलं मी की नाही गं म्हटलं मम्मी म्हटलं झाड लावण्याची मतलब गोष्टच वेगळी आहे म्हटलं म्हणतो मजाच अलग आहे म्हटलं की झाड लावणं झाड लावणं खूप फायदेशीर आहे म्हटलं आणि सगळ्याना असं झाड लावलं तर काय होती गं म्हटलं माझी मम्मी म्हणे काही होत तर नाही म्हणे पण झाडांमुळे आपल्याला खूप चांगली